सरकारी योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांचा दर्जा हा आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये खूप चांगला सुधारित पद्धतीचा आहे हे बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो आहे कारण की सर्वात प्रथम जे आहे गाव पातळीवरती उप स्वास्थ्य केंद्र आहे उप स्वास्थ्य केंद्रामध्ये जे काही छोटा मोठा किरकोळ आजार असते जसं ताप सर्दी वात वगैरे त्याची तपासणी केली जाते त्याची लस वगैरे जी आहे ती काही प्रमाणात पुरवली जाते त्यानंतर जे आहे प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे जे काही गावं मिळून बनवलेले गेलेले आहे तर तिथे देखील जे उपकेंद्रामध्ये ज्यांचा उपचार होऊ शकत नाही त्यांना तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन आणले जाते आणि तिथे त्यांच्यावरती उपचार केले जाते जसं लसीकरण केले जाते त्याच्यानंतर त्यांना औषधी वगैरे दिली जातात ठीक आहे असे छोटे मोठे जे आजार असतात ते तिथे त्याच्यासाठी प्राथमिक केंद्रामध्ये नेले जाते त्यानंतर जे आहे जिल्हा पातळीवरती डिस्टिक हॉस्पिटल बनवले गेलेले आहे डिस्टिक हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट आहेत जसं तिथे शस्त्रक्रियासाठी आहे कर्करोगासाठी आहे त्यानंतर मुलांसाठी आहे असे वेगवेगळे प्रकारचे तिथे डिपार्टमेंट आपल्याला बघायला भेटतात तिथे तिथे सर्वच प्रकारचे आजारावरती उपचार केले जातात मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन्स होतात तिथे आणि चांगले चांगले मोठे डॉक्टर्ससुद्धा तिथे उपलब्ध असतात तर अशा प्रकारची आरोग्यसेवा तिथे दिली जाते आणि ज्यांना आरोग्याच्या बाबतीमध्ये काही खर्च परवडणारा नसतो तर ते सरकारी दवाखान्यांमध्ये या दवाखान्यांमध्ये आले की त्यांना कमी पैशांमध्ये त्यांची चांगली सेवा ते घेऊ शकतात तिथे आणि चांगलं आरोग्य आपलं घडवू शकतात तर मग आणि मला जे आहे जास्त प्रमाणामध्ये मला सरकारी दवाखान्यांमध्ये जायला आवडते कारण की सरकारी दवाखान्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पैसे लागतात खर्च कमी येतो आणि उपचार चांगला होतो कारण तिथे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स असतात शस्त्रक्रियासाठी असते त्याच्याबरोबर एक्सरासाठी पण आपल्या तिथे त्याच्यामुळे मला ते परवडते तेच प्रायवेटमध्ये गेलो तर आपण खाजगी दवाखान्यामध्ये तर खूप जास्त प्रमाणात पैसे लागतात आणि तिथे आपल्याला लवकर तपासणी होते फक्त हा एकच फायदा होतो परंतु पैसा जो आहे तो खूप जास्त प्रमाणात लागतो तो सर्वसाधारण लोकांना परवडण्यासारखा नसतो त्याच्यामुळे मला खाजगी दवाखान्यामध्ये जायला आवडत नाही मी पैसे वाचवण्यासाठी आणि पैसे वाचवायचे म्हणून मी प्रायवेटला दवाखान्यामध्ये जात नाही तर मी खा सरकारी दवाखान्यामध्ये जाते तिथे थोडा वेळ लागतो तरी ही चालते परंतु चांगली ट्रीटमेंट मिळते तिथे आणि खाजगी रुग्णालय आणि सरकारी रुग्णालयामध्ये फरकाबद्दल जर सांगायचं झालं तर सरकारी दवाखान्यामध्ये वीस रुपयाचा कार्ड काढला जातो आणि मोठ्या मोठ्या रांगा लावल्या जातात त्या रांगांमध्ये त्यांना बराच वेळपर्यंत थांबावं लागते ते थांबल्यानंतर तर त्यांचा नंबर येईल त्यावेळेला त्यांची तपासणी केली जाते आणि त्यांना योग्य तो मार्गदर्शन तिथे केले जाते परंतु खाजगी दवाखान्यामध्ये जे आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये फी घेतली जाते नंबर येईपर्यंत त्यांना तिथेही थांबावं लागते नंबर आल्यानंतरच फक्त तिथे डॉक्टर त्यांना चेकअप करतात चेकअप झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी एक्सरेसाठी पैसे लागतात त्यांना औषधीसाठी पैसे लागतात काही ऑपरेशन सांगितलं असेल तर त्याच्यासाठीही मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो तर हा फरक आहे खाजगी दवाखान्यामध्ये आणखी सरकारी दवाखान्यांमध्ये